मी माझ्या लाईफमध्ये मी खो खो हा गेम खेळलेला आहे खो खो हा खेळ खेळलेला आहे त्यामध्ये मला ना म्हणजे हा खूप कठीण गेम वाटला आणि निराशाजनक पण वाटला कारण ऍक्च्युअली त्या गेममध्ये कितीही प्रॅक्टिस केली आणि कितीही टाइम देऊन मी प्रॅक्टिस केली किंवा किती जिंकण्याचा प्रयत्न केला तरी पण मी खूपदा हारले आणि म्हणजे धावता धावता मी तर एकदा पडले अशी माझी अशी परिस्थिती आली होती की एकदा मी धावता धावता पडले तर खो खो हा जो गेम आहे ना खूप मला निराशाजनक वाटला आणि खूप कठीण पण वाटला